बुलढाणाच्या नजीकच डोंगर खंडाळा म्हणून एक गाव आहे तिथे विणकामाचं एक तंत्र आहे आणि तिथला जो कपडा आहे तो उत्तमरीत्या असतो तो कपडा आम्ही अजूनही वापरत असतो आमच्या सगळ्या शिक्षकांना तेथीलच कपडे उपलब्ध करून दिले जातात आणि अतिशय उत्तम दर्जाचा तो कपडा आहे त्यामुळे तो आम्हाला खूप आवडतो